स्टेशनवर हेडफोन घेतला जरा स्वस्तात वाटला म्हणून घेतला पण चांगला होता खरं काय घरात आल्यावर एक चार दिवस चांगला राहिला परत लागला आवाजच येईना एका साइडनं एका बाजूचा चांगला आणि दुसऱ्या बाजूचा काही नाहीच कसा तर करून असं तसं करून त्याला केला सरळ झाला दुरुस्त आणि चार दिवसानं तसंच ते स्वस्तात घेतलेलं काही बरं नाही आपलं चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं बरं असतंय चांगल्या क्वालिटीची पण तीच ओरड आहे किती पण घ्या जरा चुकून इकडे तिकडे ठेवला जरा आदळला की ते आवाज त्याचा येणं बंदच होतं एकाचा येतो एकाचा नाही त्याचं ते स्टिक निघते लवचुंबक निघतं प्रवासात तर घालायचं काही राहिलेलंच नाही एकदा घरात घालावं म्हटलं तर काही नाही हेडफोन एवढा चांगला मिळत नाही किती चांगल्या क्वालिटीचा घ्या नाही तर हलक्या क्वालिटीचा घ्या त्याची ओरड तीच आहे